वर्धा सेवाग्राम आरवी हिंगनी कारंजा पुलगाव सेलू तेवळी अष्टगाव वडनेर काटोल बोरगाव पवनार टाकरवासा खडकी सिंदी लोनी खडेगाव कानोली राळेगांव मालेगांव सावंगी मोरगाव मांडगाव धाम पिपरी बाभूळगाव सातारगांव खाम